हो काल्पनिक किंवा अकाल्पनिक लिहायला खूप आवडतं कारण माणूस जेव्हा काल्पनिक तो तेव्हा त्याचे विचार हे वेगळे असतात असं झालं तर किंवा तसं झालं तर किंवा हे असं असेल तर त्यामुळे जी माणसाची वैयक्तिक जी कल्पना असते ती प्रत्यक्ष लिखाणामध्ये लिखाणामध्ये उतरते आणि माणूस तेव्हा अधिक विचार करू लागतो त्यानंतर माझे आ काल्पनिक मं म्हणजे काल्पनिकरित्या असे आवडते लेखक म्हटले तर ते आशिष कुमार हे आहेत आशिष कुमार हे म्हणजे हिंदी मराठी अशी विविध पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत आणि आशिष कुमारांची पुस्तके म्हणजे सं म्हणजे समाजालाच नव्हे तर तरुण पिढीलाही ते पेळना देतात अशी त्यांची पुस्तके असतात